हां बोला बोला हां

हां

हो हो मॅडम हो कि किती वाजता आणि कसं नियोजन करायचं ते मला सांगा मी त्याप्रमाणे एक नोटीस जाहीर करते सगळ्यांना पाठवते मग सगळे हं आपण म्हणजे ऑनलाईन घ्यायची आहे की ऑफलाईन बैठक बरं बरं बरं मग हे आपण मी आत्ता बैठकीची सूचना सगळ्यांना देते हे आपण हे मुद्दे आपण सगळं बैठक प्रत्यक्ष बैठकीत ठरवूया आ हां हां

नक्कीच नक्कीच नक्कीच मॅडम नक्कीच हो जे काही नियम आहेत ते तुम्ही बैठकीत फिक्स सगळ्यांना सांगा हो हो हो हो नक्कीच

हो हो नक्की नक्की नक्की आपण सकाळची असलेली छोट्या मुलांची शाळा दुपारी करतो आहे ना